हो आम्ही एकदा इकडे गेलेलो आपल्या अलिबागजवळच एक थळ गाव आहे तिकडनं आतमध्ये गेल्या एक रामेश्वर म्हणून एक धबधबा आहे तर तिकडे आम्ही रात्री निघालेलो जायला तर आमचा तिथे प्लॅन होता की टेन्ट कॅम्पिंग करून तिथेच मस्त जेवण वगैरे बनवून रात्रभर राहायचं तर मी अपेक्षित नव्हतं केलं ना आम्ही चार मित्र होतो आम्ही आमा आमचं म्हणजे डोक्यात प्लॅन होता की आम्ही मस्त जाऊ राहू मस्ती करू आणि येऊ रात्री म्हणजे स संध्याकाळी गेलेलो ते पुढच्या दिवशी सकाळी येऊ तर तिथे जाताना एवढी मजा आली पहिले तिकडे चढायला लागलं तिथे चढताना खूप काही मस्ती झाली तिकडे एक टेन्ट आमचा होता तो टेन्ट एवढा वर नेणं परत बॅगा चढवणं त्या धबधब्यातल्या पाण्यातनं मधेच पडून भिजून वगैरे वर जाणं यात खूप मजा आली परत वर परत जेवण बनवताना जेवण बनवताना तिथे लाकडं शोधणं परत आग लावायचं सामान शोधणं आम्ही नॉर्मल माचीस वगैरे नेलेली पण लाकडं वगैरे तिथनंच शोधायला शोधून आणायची होती त्याला खूप मजा आली में तिथे खूप असं रोचक रोचक वाटलं परत नंतर रात्री जेव्हा झोपायची तयारी झाली तेव्हा टेन्टच्या आतमध्ये आम्ही होतो तेव्हा बाहेरनं येणारे प्राण्यांचे आवाज मध्येच तिकडनं सापपण गेला तो आम्ही टेन्टमधनंच बघितला त्यानंतर मग रात्री झोपल्या रात्री तीनच्या आसपास तिकडच्या प्राण्यांचे येणारे आवाजनी आम्हाला थोडं घाबरवलं ते सगळी मजा आम्ही एक्सपेक्ट नव्हती केली पण ती झाली आणि खूप असं मजा आली तेव्हा आणि असं अजून ट्रॅवल करायला मला नक्कीच आवडेल